हॅलो हरे रामा हरे कृष्णामधून बोलत आहेत का मला अकरा माणसांचं जेवण पाहिजे होतं मिळू शकतं का आता अकरा वाजले आहेत तर तुम्ही एक वाजेपर्यंत येऊ शकतं का तुमच्याकडून तर मला दहा नान एक एक दहा नान आणि पट वेज पटियाला भाजी अजून तीन भाज्या म्हणजे एक काजू मसाला दुसरं पनीर पनीर बुर्जी आणि वेज कोल्हापुरी या भाज्या मिळू शकता का आणि सोबत डीजर्ट आहे का तुमच्याकडे हां तर मग डीजर्टमध्ये काय आहे ओके गुलाबजामून आहे का हां चालेल गुलाबजामून किती दहा येऊ शकतात का तुमच्याकडून अच्छा तर मग किती वाजेपर्यंत येऊ शकतं तसं मग तुम्हाला माझा पत्ता पाठवते तुम्हाला पत्ता पाठवू की वॉट्सॲपवर सेंड करू ओके जर व् लोकेशन मी तुम्हाला म वॉट्सॲपवर सेंड करते ते वॉट्सॲपवर जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही मला कॉलही करू शकतात हां पण नक्की एक वाजेपर्यंत मिळू शकेल कारण आमच्याकडे पाहुणे आले आहेत हां अजून डीजर्टमध्ये काही आहे का मन म्हणजेच आईस्क्रीमसारखं ओके ओके चालेल मग मला तुम्ही पाठवू शकतात अजून अजून किती नक्की एक एक वाजेपर्यंत येऊ शकेल ना हां चालेल थँक्यू